मी गावाला जायला उज्वल नगरमधून ॲटोत बसली आणि बसस्टँडवर गेली तेव्हा मला आठवण आलं माझी बॅग बॅग गाडी ऑटोतच राहिली तर मी त्या ऑटोवाल्या काकांना फोन केला की मला माझी बॅग तुमच्या ऑटोत राहिली मला वापस आणून द्या किंवा तुम्ही तिथेच थांबा मी परत येते